स्वसहायता बचत गट ज्यामध्ये महिलांना रोजगाराच्या भरपूर संधी आहेत आता एक साधं जर उदाहरण पाहिलं तर महिलाच्या घरी मशीन असते प्रत्येक घरी महिलाच्या घरी एक कपडे शिवण्याची मशीन असते त्या मशीनवर जर ते रोजचे घरचेच कपडे शिवत असेल तर त्यात तिचं काहीच पैसे मिळणार नाही पण तिनं जर बाहेरचे कपडे शिवायला घेतले तर त्यात तिला दोन पैसे मिळू शकते रोज बचत गटामार्फत आपन टिफिन सेवा म्हणजे मेस पण चालवू शकतो यात जी घरी जेवण बनवते त्यात जर थोडं जेवण वाढवलं बनवण्याचं तर त्यात आपण टिफिन तयार करून ते विकू शकतो त्यातून पण त्यांना चांगला एक फायदा मिळू शकतो अगरबत्ती आहे मेणबत्ती आहे साबण आहे अशे विविध प्रकारचे जे प्रॉडक्टस् आहे त्याला एकदम कमी मशनरी लागते कमी जागा लागते कमी प्रशिक्षण लागते आणि कमी वेळात तयार करून घरचे कामं निपटून जे आपण फावल्या वेळात पण हे कामं करून भरपूर पैसा कमवू शकतो आणि हे काम पुरुषापेक्षा महिला जास्त करू शकतात आणि विशेष म्हणजे जर दोन चार महिला दोनचार ग्रुप जर महिलांचे एकत्र आले तर त्यात बकरीपालन आहे कुक्कुटपालन आहे हे पण करू शकतो